आता आमच्या शेतातला आमची शेती सगळी भात शेती आहे भात शेती आहे नंतर थोडी भात शेती झाल्यानंतर कडधान्य त् तयार होतो आमच्या शेतामध्ये वाल मूग चवळी हरभरा असे तर सर्वप्रथम म्हणजे भात शेतीचं असं सांगता येईल मला जेव्हा आम्ही भात म्हणजे पूर्वी आता स् परिस्थिती बदललेली आहे पूर्वी जेव्हा आम्ही भात पिकवायचो तेव्हा मग कसं आहे त्या भाताला भाव मिळत नव्हता मग ते काहीका त्याला काय आप म्हणतो आम्ही म्हणजे काय ते व्यापारी होते गावागावात असे पैसेवाले होते सावकार सावकारी चालायची तेम्हा ते आमच्या भाताला कसे भाव कमी द्यायचे म्हणजे तर त्या वेळेपर्यंत आमची कशी परिस्थिती गरीब होती योग्य तो भाव मिळतो त्यामु नुसार पण आम्हाला पण अड अडचणी होत्या आमच्या गरजा भागत नव्हत्या त्यामुळे आम्ही तो कमी भात आमचा भात तो कमी पैशात आम्ही द्यायचो आणि आता असं झालेलं आहे की आता ते केंद्र निघाले आहेत तर तर आता केंद्र शासनाने के केंद्रावरचा आमचा तो भात डायरेक्ट केंद्र सरकार घ्यायला लागला त्यामुळे आता व फायदा चांगला होत चालला आहे मग जो आता पूर्वी आम्हाला जो जवळजवळ पन्नास ते साठ हजार असा उत्पन्न मिळायचा वार्षिक तो आता एक लाखापर्यंत मिळतो आणि आता कडधान्य झालं कडधान्य झालं तर आता मी समजा मूग पिकवतो चांगल्या प्रकारे भाव मिळतो आता